राज्यातील मुख्य नैसर्गिक संसाधने ज गडचिरोली ह्या सागवानासाठी खूप अत्यंत आढळणारे नैसर्गिक उत्पादन आहे आणि चंद्रपूरमध्ये कोळसा चुनखडी बॉक्साइड अशा प्रकारे खूप खनिजं आढळतात त्याच्यानंतर नागपूर नागपूरमध्ये पण खूप पेच प्रकल्प सागवान अशा इत्यादी खनिजं आढळतात व तिथे वृक्ष आधळतात त्याच्यानंतर धारनी हे पण सागवानासाठी मुंबई तिलाचे खाणे बॉम्बे फ्रॉम्स समुद्रामध्ये पण ह्याचे खनिजे निर्मिती करून वापरल्या जातात सिंधुदुर्ग तेल खाणी आणि नैसर्गिक वायू वायुगमसाठी आहे